आमच्या लहानपणी आमच्या गावी वार्षिक जत्रा किंवा मेळा हा वर्षातून एकदा व्हायचा आणि खूप छान आठवणी आहेत आमच्यासाठी त्या म्हणजे अशा जत्रेच्या वेळी आम्हाला जायला खूप आवडायचं त्यात फिरायला आवडायचं तर खूप एकतर लोक भेटतात लोकांची माहिती होते काही वस्तू वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात जत्रेमध्ये ज्या इतर वेळी आपल्याला सगळ्या वस्तू बघायला मिळत नाही त्या जत्रेमध्ये खूप वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या प्रकारची भांडी वेगवेगळे कपडे वेगवेगळे खाण्याचे पदार्थ किंवा वेगवेग खेळणी ह्या सगळ्यांची माहिती मिळते किंवा ते छान बघायला मिळतं मग आम्हाला आमच्या लहानपणी ते खूप आम्हाला आवडायचं की ते वेगवेगळ्या वस्तू घेणं तो एक वेगळाच आनंद असायचा की त्या वस्तू घेणं वापरणं किंवा ते हट्ट करून आई वडिलांच्याकडे त्या वस्तू मागणं आणि मग त्यांनी नाही म्हणणं नाही म्हटल्यानंतर ते हट्ट करून रडणं ह्या खूप छान आठवणी आमच्याकडे आहेत मग ते वस्तू मिळाल्या नंतरचा जो होणारा आनंद तो तर काय द्विगुणीत आनंद असायचा की त्यावेळी आपल्याला ते एक छोटंसं जरी एखादं खेळणं जरी मिळालं त्यांच्याकडून तरी आमच्यासाठी तो खूप मोठा आनंद असायचा त्यावेळी